राज्यात बघायला गेलं तर नाटके म्हणजे एक अमच्या अलिबागमधे सुजलाम नगर पेट्रोल पंपाजवळ पी यन पी नाट्यगृअ आहे त्याला सहकारीक सांस्कृतिक कला विकास मंडळ म्हणून संबोधलं जातं त्या ठिकाणी बरेशसे असे वेगवेगळे नाटक होतात परत तिथे नाटकाऐवजी नृत्य प्रदर्शन आणि त्याच्यानंतर वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमही होतात असे अशा प्रकारे ते नाट्यगृह बरंच लोकप्रिय आहे आणि तिथे एकदा अशी गोष्टही घडली होती की शॉक सर्किटमुळे ते नाट्यगृह पूर्णपणे जळालं होतं बरबाद झालं होतं आणि ते आत्ता पुन्हा एकदा चालू झालेलं आहे आणि त्याच्याविषयी माहिती द्यायची तर आता परत तिथे जुन्या गोष्टीसारखे नाटक नृत्यप्रदर्शन आणि सास्कृतिक कारेक्रम होऊ लागले आहेत आणि नंतर बघायला जाल तर पनवेलमध्ये क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके म्हणून नाट्यगृह आहे आणि आम ते नाट्यगृह आंबेडकर नगरमध्ये आहे आणि त्या ठिकाणी खूप अशी छान अशी नाटके सादर केली जातात आणि सुप्रसिद्ध स नाटके त्या ठिकाणी बऱ्याच प्रकारे होतात